मी खरं सांगायचं तर अशी पुस्तक कधी वाचतच नाही की ज्यामुळे मनाला उदासीनता येईल किंवा आपल्याला एखाद्या गोष्टीचा त्रास होईल त्यामुळे माझा तरी तसा अनुभव नाही कारण शक्यतो तशा प्रकारची पुस्तकं मी वाचायचे टाळतो